हॅलो महाराष्ट्र बँक हेल्पलाईन हां मला असं विचारायचं होतं की माझ्या खात्यातून लँडलाईनचं बिल म्हणजे कट झालं आहे तर ती रक्कम व्यवस्थित नाही आहे असं मला वाटतं आहे सातशे रुपये कट झाले आहेत तर तेवढं बिल येत नाही आम्हाला कारण त्याच्यावर जास्त कॉल्स नसतात आमचे मग ते मला जरा चेक करायचं होतं अकाऊंट नंबर माझा अकाऊंट नंबर आहे चार पाच सहा सात आठ हं हां राजारामपुरी एरियातल्या शाखेत माझं खातं आहे ते तेवढंच आहे का जरा चेक करून प्लीज कळवाल का मला मग मी व बँकेत येते आणि आणि जरा मला सांगा तुम्ही मग हां कारण फार वाटतं आहे मला बिल एवढं येत नाही ओ आम्हाला कधी जर बरं बरं बरं मग कधी दुपारी दोननंतर येऊ का लंच टाईमनंतर ओके ओके चालेल